अमरावती जिल्ह्यातील इतिहास असा आहे की जी रुक्मिणी होती ते कौंढींण्यपुरची होती आणि तिला श्रीकृष्णांनी इथून पळून नेलं होते आणि जे रुक्मिणी होती त्यांना पळून नेलं होतं आणि ते मोठं अंबादेवीचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आणि खूप जुन्या काळातलं आहे आणि इथे रोज दर्शनाला व खूप देणगी वगैरे होतात आणि खूप जुनं काळातलं मंदिर आहे आणि इथे जव्हार गेट पण आहे आणि इथे जसं की अमरावती जिल्ह्यात कौंढींण्यपुर आहे तिथे श्रीकृष्णाचा आणि रुख्मिणीचं मंदिर आहे तिथे नदी पण आहे तिथे दर्शनाला पण खूप जणं जातात बरेच जणं जातात आणि जसं की इथचा अमरावतीतला फेमस म्हणजे असं खायला गिल्ला वडा आहे खूप तिथे फेमस आहे आणि आमचे अमरावतीमध्ये शिव टेकडी नावाची पण आहे ती पण खूप प्रसिद्ध जागा आहे आणि बरेचसे ठिकाण आहे जसं की बांबू गार्डन आहे आणि वॉटर पार्क हे वगैरे असे खूप सारे गार्डन्स आहेत अमरावतीमध्ये खूप डेवलप होतंय अमरावती आणि